माझ्या मित्राचा फोन आला आणि मी तात्काळ तो फोन उचलला त्यावर तो म्हणतो की अरे मी ना फिरायला गेलो होतो मी म्हटलं की अरे तू एकटाच गेला होतास का तो म्हणतो हो तुला तर माहीत आहे की मला बाईक चालवण्याची खूप हौस आहे आणि त्यातही मला वेगाने आणि सुसाट बाईक चालवायला खूप आवडते आणि मी एकटाच बाईकवर फिरायला गेलो होतो तिकडे छान कोकणामध्ये जाण्याची माझी फार दिवसापासूनची इच्छा होती तो छान असं वर्णन करत होता मी फोनवर त्याचं बोलणं ऐकत होतो तो म्हणतो की जिथे रस्ता सुसाट मला दिसायचा शांत दिसायचा मोकळा दिसायचा अशा ठिकाणी मी माझी गाडी सुसाट पळवायचो आणि वाऱ्याच्या वेगाने बाईक चालवायला मला खूप आवडायचं केस असे मागे भुरभुरायची वाऱ्याचा झोत अंगावर यायचा आणि मन कसं प्रसन्न व्हायचं आजूबाजूची सगळी हिरवाई लाल माती बघून माझं मन प्रसन्न झालं होतं परंतु माझ्या या वेगाच्या वेडामुळे मला भान राहिलं नाही आणि समोरून अचानक एक ट्रक आला आणि त्या ट्रकने वळण घेताना इतक्या जोराने त्याने वळण घेतलं की माझ्या गाडीला धक्का लागला आणि माझी गाडी थोडी रस्त्याच्या बाजूला हेलपाडली मला तोल सावरता आला नाही मी गाडीवरून खाली पडलो आणि त्यामुळे मला थोडंसं पायाला लागलं हेल्मेट होतं परंतु मी ते आरशाच्या तारेमध्ये गुंतवलं होतं आणि त्यामुळे ते माझ्या डोक्यात नव्हतं मी पडलो त्यावेळेस नेमकी त्या बाजूला थोडी माती होती त्या मातीवर माझं डोकं आपटलं त्यामुळे मला फारशी इजा झाली नाही हे सगळं तो सांगत होता त्याच वेळेस माझ्या मनात प्रश्न आला की अरे त्याला किती लागलं आहे आणि त्याला काय बरं झालं असेल म्हणून मी त्याला विचारलं पण मग तू आता कुठे आहेस तू आता कुठून बोलतो आहेस त्यावर तो म्हणाला की अरे मी आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिथूनच मी तुला फोन केला आहे तर या मित्राने त्याची गाडी वेगाने चालवण्याचा जो अनुभव आहे तो सांगितला आणि माझ्या अंगावर शहारे उमटले